स्थानिक आणि अर्थव्यवस्थामध्ये स आणि समुदाय लहान आणि मध्यम आकाराच्या शेतीची भूमिका अशी आ आहे की आपण लहान आकाराच्या शेतीमध्ये कंजेस्टेड पिकं लावू शकतो आपल्याला ह असं आपल्याला जसं हवं तसं आपण पिक लावू नाही शकत किंवा जे बिया आहे जस ते आपण आपल्याला हव्या तशा अंतरात नाही लावू शकत आणि ती शेती जी आहे ती कंजेस्टेड होईल आणि जी मध्यम आकाराची जी शेती आहे ती शेती त्या शेती म्हणजे मध्यम आकाराच्या शेतीमध्ये आपण आपल्याला हव्या तशा बिया पेरू शकतो किंवा लावू शकतो आणि आपल्याला हवे तितके अंतर आपण ठेवू शकतो आणि जे अर्थव्यवस्था आहे जे कोरोनाच्या काळ जी अर्थव्यवस्था होती ती बिकट होती कारण की जी शेतकऱ्यांचा मालच विकत नव्हता आणि शेतकऱ्यांचा माल न विकल्यामुळे शेतीसाठी जे भांडवल लागत होतं आपल्याला ते आपल्याला कमी पडायचं म्हणून जे शेतकरी होते ते पूर्णता कर्जबाजरी वगैरे होऊन गेले होते आणि आपल्या जो कोरोनाच्या पिरियडमध्ये आपल्या जो माल जो होता तो एक्सपोर्ट नव्हता होत बाहेरच्या देशांमध्ये नव्हता जात म्हणून आपल्याला पैसेही कमी मिळायचे आणि आपला जो मालआहे तो लॉसमध्ये जायचा आणि त्यामुळे आपले जी कोरोनाच्या काळात जी आपली अर्थव्यवस्था होते ती बिकट होती आणि आत्ता तशी आत्ता तशी नाही आहे परिस्थिती आत्ता जे आपले माल जो आहे तो एक्सपोर्ट होतो बाहेरच्या देशांमध्ये जातो आणि आपलं जे पीक असतं जे स्मा आ आपण कमी प्रमाणात जे पिकं घेतलेले असते जसे की काही पिकं आपण कमी प्रमाणत घेतलेल्या जसं काही पोटॅटो वगैरे आपण कमी प्रमाणात घेतले जातं पण ते कमी प्रमाणात घेऊन देखील आपण त्या पिकाचं अजून भरपूर काही गोष्टी बनवतो जसे की वेपर्स वगैरे बनवून आपण त्या पिकांचं वेपर्स वगैरे बनवून विकू शकतो आणि त्यानी आप त्यानीदेखील आपल्याला प्रॉफिट होतो अशा पिकांन अशा पिकांपासून आपल्याला अजून अजून प्रॉफिट होतो जरी ते कमी प्रमाणात आपण लावलेले असेल तरी